भारतीय प्रमुख राजकीय पक्ष भाजपा काँग्रेस शिवसेना हे मुख्य पक्ष त्यांच्यातून वेगळे झालेले इतर सर्व पक्ष खरं तर या राजकीय पक्षांवर भाष्य करणे मला फारसे आवडत नाही कारण ह्या कोणत्याही पक्षांच्या राजकारण्यांपेक्षा माझ्या दृष्टीने सीमेवर लढणारे जवान आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या विरांंगना दिवस रात्र आपल्यासाठी राबणारे डॉक्टर्स पोलीस दल यांचा मला अभिमान आहे नेते कोणत्याही पक्षाचे असोत त्यानी स्वहीत बाजूला सारून जनतेच्या भल्यासाठी निस्वार्थी भावनेने काम करणे महत्त्वाचे समाजातील वाईट रूढींचा नायनाट करून नव्या चांगल्या विचारांचे स्वागत करणे गरजेचे जर सर्वच पक्षातील प्रमुख नेते राष्ट्रहिताचा विचार करून पुढे आले तर आपल्या भारताला प्रगतीपथावरून अव्वल नंबर गाठायला वेळ लागणार नाही